आपण जर आपल्या घरी कडधान्य जे राहाते तसं कडधान्य म्हणजे मोट आहे बरबटी आहे चणे आहे याला जेव्हा भिजवतो आणि ठेवतो त्याचे जे कोंभ निघतात ते फार जेवणा जेवणामध्ये एक एक प्रकारचं प्रोटीन त्यात असते व्हिटॅमीन त्यात असते तर असं बनवून जर आपण आपल्या कुटुंबासाठी देतो तर ते फार सोईस्कर राहील कमी बजेटवालं राहाते त्याच्यात कॅल्शियम भरपूर राहाते अशा बऱ्याचशा गोष्टी राहतात जसं आपण मुंगण्याच्या शेंगा वगैरे खातो तर त्याच्यात लोह क्षार राहाते त्याच्यापासून आपले हाडं मजबूत राहतात त्याच्यापासून भेटणारे जे फायदे आहे ते इतर पण आहे आणि याची किंमत पण मोजताना फार कमी लागते तर या या कडधान्यातून मिळणारे जे प्रोटीन आहे ते तुमच्या मुलांना तुमच्या पूर्ण फॅमिलींना फायदेशीर राहतील असे व्हिटॅमीन खाण्यास जर आपण रोज उपयोग केला तर नक्कीच आपली प्रकृती ठीक आणि चांगली राहील